डॉक्टर अंजली पांडे बोलत आहे ना हा मला का नाही तुमच्याकडून थोडीशी कोविडविषयी माहिती पाहिजे होती

तसा मी पेशेंट तर नाही आहे मला फक्त माहिती घ्यायची आहे तुमच्याकडून कोविडविषयी कारण एकदा जेव्हा कोरोना जेव्हा कोरोना आपल्याइकडं झाला होता तेव्हा मला एकदा झाला होता तेव्हा वॅक्सीनेशन वगैरे करून मी कॉरंटाईन पण होतो पंधरा ते वीस दिवस आ आ नाही ते कसं प्रिकॉशन पण तरी मनात एक भीती राहते न की आपल्याला मागच्या वेळेस झालेलं आहे कोविड नाईंटिन आपण वॅक्सीनेटेड पण होतो आणि आता आम्ही बघत आहे की न्युजवरती पण ऐकलं की वापस पेशंट वाढत आहे कोविडचे ठीक आहे तसं त मग कोविडचं बाकी काही हे नाही ना हा ठीक आहे मी कारण आता मास्क पण वापरणं चालू केलं जेव्हा पासून मी कॉरंटाईन झालो होतो हॅन्डग्लोज वापरतो बाकी सगळे सॅनिटाई सॅनिटाईजर वगैरे पण वापरत आहे

ना हा बाकी मग बाहेर जेव्हा पण जातो तेव्हा आपल्याला माहीत आहे की दूरी बाळगा यांच्याहून त्यांच्याहून त बाकी सगळे रुल्स पण फॉलो करत आहे हो ठीक आहे ना डॉकटर ते सगळं तेच आहे पण आता मी कोविडचं बघतो कारण म मला तर झाला होता पण माझ्या परिवाराला होऊ नये याची पण मी काळजी घेतो आता आहा मग माझे काढाल की नाही दोन डोज दोन डोझ झालेले आहे आता मला तिसरा घ्यायसाठी पण यायचं आहे त ते आपल्या हॉस्पिटलमध्ये चालू आहे का की दुसऱ्या इकडे जावं लागणार मला बरं मला अजून एक सांगा डॉक्टर की जर आपले आईवडील साठ वर्षाचेवरती असले त त्यांना पण कोविड वॅक्सीन घेणं गरजेचं आहे का बरं बरं ठीक आहे डॉक्टर धन्यवाद आप

बरं माझं काय नाही एक बहीण पण आहे तिला मी फर्स्ट डोझ दिलेला आहे पण ती दुसरी डोझ घ्यायला घाबरत आहे कारण तिला इंजेकशनची भीती वाटते ठीक आहे डॉक्टर मी आप तिला घेऊन येतो उद्या ठीक आहे थँक्यू थँक